मी एकदा गरवायला माझ्या गावी किनाऱ्यावर गेलो होतो तेव्हा मी आणि माझा मित्र गरवत असताना तेव्हा स मला एक मोठा मासा गळाला अडकलेला मी त्याला खेचायचा प्रयत्न करत होतो पण तो मला पाण्यात ओढत जोराने ओढत होता मी कसा बसा त्याला साव हळूहळू पाण्याच्या वर काढण्याचा प्रयत्न करत होतो तो हळूहळू वर येत होता पण तो मला त्याच ताकदीने पाण्यात खे पाण्यात लाईन घेऊन खाली जायचा नंतर एके टाईमला एके टाईमानंतर तो मासा खाली दगडात जाऊन बसला तेव्हा मला तो खेचतच नव्हता मग मी ती लाईन म्हणजे ती दोरी माशाचे तोंडात अडकलेली गळ आणि ते त्याच्यासोबत ती असणारी वरची दोरी मी पकडून त्याला अशी घट्ट पकडून ठेवली जेणेकरून तो मासा त्या दगडातून निघेल थोड्या टायमानंतर थोडा वेळ गेले आणि तो मासा त्या दगडातून बाहेर निघाला जसा तो मासा निघाला मी त्याला खेचायला चालू केले माझा मित्र माझ्यासोबत होता म्हणून तो पण मला थोडा हात लाईन पकडायला मदत त्याने केले मग त्यांनी लाईन माझ्या पाठून हात लावला आणि लाईन गुंदलाय गु गुतलाला सुरू केले जेणेकरून तो मासा सापडला जाईल आणि तो न त्यानंतर तो मासा हळूहळू वर यायला लागला तसा तसा आम्हाला आम्हाला उत्सुकता आणखीन जागृत झाली कोणता मासा हा इतका बल पाण्यामध्ये बल लावू शकतो मी त्याला सावकाश सावकाश हळूहळू खेचत खेचत गेलो वर पाण्याच्या जसा आम्हाला दिसला आम्ही चक्क हैराण झालो एवढा मासा एवढा मोठा मासा आम्हाला सापडलेला जवळजवळ तो सहा सात किलोचा हेकरू मासा होता आणि आम्हाला तो पाण्याबाहेर येताना दिसत होता तेव्हा माझा मित्र तो खाली ते मी त्याला खेचत होतो तो खाली दगडावर गे जाऊन त्या माशाला आणण्यासाठी एक नेट घेऊन खाली गेला आणि त्या नेटीम नेटमध्ये त्या माशाला पकडला आणि आम्ही खूप खुश झालो होतो कारण आमच्या हाती एक मोठा मासा गावला होता हेकरू मासा तो खायला खूप चांगला असतो हेकरू मासा जसं आम्ही त्याला वर आणला तो तो आमच्या आम्हाला सांभाळतच नव्हता म्हणजे तो उडून जा जायचं फडफडत होता खूप म्हणून आम्ही त्याला त्याच्या गिल्स म्हणजे गालपाटातून त्यांच्या गळातून रश्शी टाकून त्याला बांधले आणि त्याला खांद्यावर मारून खांद्यावर घेऊन तसाच घरी परतलो तो आमचा अनुभव एकदम हैराण भयानक होता कारण तो मासा आम्हाला पाण्यामध्ये खेचू शकला असता कारण आम्ही त्या जेव्हा मासा तो मिळाला तेव्हा आमचा वय जवळजवळ बारा ते चौदा वर्ष होता आणि आम्हाला आम्ही मछवार मासेमारी असल्या मा मा मासेमार असल्या असल्यास आम्हाला काय वाटले नाही कारण आम्ही कोळी आहोत म्हणून आम्हाला काय त्याचं जाणवला नाही जर तो मासा इतर व्यक्तींना किंवा लागला ज अनुभव नसणाऱ्या माणसांना लागला असता तर तो त्यांना नक्की पाण्यामध्ये खेचू शकला असता पर पण आम्ही तो मासा पकडला आणि आम्हाला खूप आमची गावात चर्चा झाली त्या माशाबद्दल हा मासा एवढा मोठा मासा या दोघांना कसा सापडला आणि तो त्यांनी कसा उचलला असेल हे गावकऱ्यांना समजून त्यांना त्यांनी आमची खूप तारीफ केली धन्यवाद